तू न्यूज बघितलीस का आजची अरे काय हे डोकंच सुन्न व्हायची गोष्ट आहे काय चाललं आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अरे पण किती विचित्र चाललं आहे हे महाराजांच्या काळात असं होतं का त्यावेळचं स्वराज्य कसं असेल

हो ना सगळे एवढं म्हटलं जातं की त्यांच्यासोबत सगळ्या जाती धर्माचे काहीतरी कितीतरी लोकं होते त्यांच्यासोबत आणि म्हणूनच ते सुराज्य हां हां बरोबर हो हो तेच तेच आणि आता जे चाललं आहे ते हे विचित्र चाललं आहे म्हणजे ते बघून असं वाटतं की अरे हे महाराजांना खरंच ते ते जर वरून बघत असतील तर त्यांना किती वाईट वाटत असेल या गोष्टीचं मी काय करून गेलो आणि ही मुलं काय करत आहेत बरोबर हो नाही त्यांची मॅनेजमेंट त्यांचं कसं लोकांना एकत्र ठेवण्याची कला आणि छोट्या गोष्टींची काळजी घेणं हो अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींची त्यांना काळजी असायची म्हणजे आपल्याला त्यांची ती पत्रं जुने मिळतात पत्र व्यवहार वगैरे त्याच्यातून बघायला मिळतात की बापरे की त्यांना लोकांच्या रयतेचे छोट्यातल्या छोट्या गोष्टीविषयी माहिती असायचं आणि त्याच्याविषयी ते जागरूक असायचे म्हणजे एवढं राज्य सांभाळून एवढं सगळं सांभाळून ते करायचे आणि आताचा काळ बघितला की विचित्र वाटतं रे बाबा ठीक आहे बाकी अजून तुझं काय चाललं आहे अजून हो ठीक आहे